पोहणं हे खूप महत्त्वाचं आहे आजच्या काळात पोहायला जमलंच पाहिजे विद्यार्थ्यांना मुलांना पोव पोहायला लागणारे साहित्य ट्यूब असेल ते स्विमिंग पूलचे काय काय वेगवेगळे साहित्य असतील त्याचा यूज करून आपण पोहणं शिकू शकतोच पहिलं तर काय नव्हतं भोपळाच होता आत्ताच नवीन नवीन काय काय आलेलं आहे साधन आत्ता स्विमिंग पूल वगैरे आले पहिले विहीर ते होत्या त्यामुळे पहिले लोकं विहिरीतच पोहत होते पोहायला शिकायला योग्य पोशाख लागावं घालावं लागतो अत्यंत महत्त्वाची असते पुरुषांसाठी ट्रॅक पॅन्ट व जॅमर तर महिलांसाठी एक पीस किंवा टू पीस स्विमिंग पूल